हा सर नमस्कार सर ते तुम्ही जे डिलिव्हर बॉय पाठवले होते का नाही तर त्यांचं काय ते कृती काय बरोबर नव्हती सर म्हणजे त्यांचं बिहेव बरोबर नाही काय बोलणं बरोबर नाही काय बिहेव बरोबर नव्हता त्यांचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते जे त्यांनी आप आणलं ते काय असं विस्कटलेलं व्यवस्थित पॅक नव्हतं काही नाही ते काही मला काही व्यवस्थित वाटलं नाही सर आणि म्हणून ते माझं तर असं म्हणणं आहे की बाबा मी इथून तुमच्यातून काही घ्यावं असं काही मला वाटत नाही कारण तुम्ही जे कस्टमर ठेवलेत ते त्यांच्यात विनम्रता तर दूर दूरला दिसलीच नाही आणि अपशब्द सारखं बोलणं आणि कुकडं काही बी वागणं ते मला काही बरोबर वाटलेलीच सर आणि वर्तणूकही त्यांची काही चांगली वाटलं नाही अयोग्य वाटली मला ते आता एवढं आपल्या कंपनीचं नाव आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तर त्यानुसार आपण थोडंसं प्रोव्हाइड करणं किंवा त्यानुसार थोडंसं आपण आम्हाला सेवा देणं गरजेचं होतं पण इथं असं झालं की तुमचं जे बिहेव होता तुमच्या त्या म्हणजे त्या वर्करचा जो आला होता तो त्यानं काय ते व्यवस्थित हे केलं नाही आणि आमच्या घरी एवढे मोठे पाहुणे वगैरे सगळे होते मिस्टरही होते आमचे त्यांनी सुद्धा ते बिहेव पाहिलं त्यांनी म्हटले की हे काय कसे म्हणतात बोलतात तर मिस्टरांनी स्वतः सांगितलं की बुवा पुन्हा यांच्या इथून काही तुम्ही हे घरु नका म्हणजे डिलिव्हर करू नका पुन्हा यांच्यातून काही घेऊ नका असं त्यांनी म्हटलं सॉरी सर मी काही इथून पुन्हा आता काही घेणार नाही ओके